बागकाम बागकामाची उत्तम स्रोत होऊ शकतं आणि ते माहिती आहे आम्हाला यामधून कमाई करणारे लोक आहेत पूर्वी माळी होते पण आता सगळेच लोकं उत्पन्न घ्यायलेत आता मोठे मोठे ते वरती असं झाकतात हिरवे आणि त्याच्यामध्ये खूप मोठे हे लावतात ह्याचे जसका जे जलबेराचे फुलं लावतात न त्या त्याच्यानंतर पिवळी शेवंती लावतात असे रंगीत शेवंती लावतात आणि ते विकतात त्याच्यामुळं उत्पन्नाचं साधन आहे आणि हे आता आपल्या ह्याला विठोबाला तुळशीचा हार खूप आवडतो तुळशी लावतात आणि स दर एकादशीला तुळशीचे हे हार करून दे ला देतात ते पण मंजुळा आवडतात कृष्णाला मंजुळा आवडतात ते तुळशीचं उत्पन्न आहे ते पण आपण विकू शकतो आणि त्याच्यात त्याच्यात पण पैसे घेऊ शकतो गुलाबाची फुलं पण विकून त्याच्यातही पैसे घेऊ शकतो वेगवेगळ्या फुलांमधून आपल्याला पैसे मिळतात वेगवेगळे वेगवेगळे जर फुलं लावले तर त्याच्यात भरपूर कमाई आहे रोज आपल्याला गुलाबाच्या फुलानी जेलबिऱ्याच्या फुलानी त्या पांढऱ्या फुलांनी त्या निशीगंंधाच्या फुलानी ह्याचे आपल्याला हार करून विकता येतात आणि ते हार आपण ह्याचे हारस ह्याची फुलं गुलाबाची फुलं आता आपण ते प्रेजेंट द्यायला असतंच ना आपल्याला प्रजंटची गुच्छ तयार करायला त्याच्यासाठी वापरतो आपण त्याच्यानंतर प्रजंट द्यायला ते वापरतो ते देतात ते कुंड्या त्यांच्यास त्याच्यानंतर आपण त्याचे त्यांच्या फुलांच्या आपण पायघड्या घालतो त्या फुलांच्या तेसुद्धा लागत असतं आहे आपल्याला पायघड्या घाला आपल्या घरी कुणी महाराज लोक आले तर त्याच्यासाठी आपण फुलाच्या पायघड्या घालतो किंवा आपल्यात कुठला सण असला देवाचा काही असला तर आपण त्याच्यातही त्याच्यासाठी पायघड्या घालण्यासाठी पण फुलं वापरतो असं वेगवेगळ्या फुलांचा आपण वापर करतो